हॅलो हॅलो हो मी मुंबईमध्ये आहे हो कुठे आहे मेला कुठे लागतो मोठा आहे का ओके आणि आर्ट कुठे आहे चांगले चांगले आर्ट कुठे बघायला मिळेल दादरला ओके

हो हो मी ऐकला आहे तो

जास्त जास्त सेलिब्रिटी कुठं येतात अंधेरीला

मला जायचं आहे

मग मी दादरला कुठे उतरू की मला

अच्छा अच्छा

अच्छा पण काला घोडाला ओके आणि काय काय असतं तिथे तिकडे हो हो ओके सकाळी जाऊ का चालेल चालेल चालेल बांद्र्याला कुठे ओके

मी अंधेरीला जाएल